हा खरंच मला चित्रकलेची खूप आवडते चित्रकलामधून आपल्याला आपल्या मनातील एखादा लपलेला जडलेला एखादा स्पर्धक एखादं फूल एखादं काही आपले भावना आपण त्या चित्रकलेमधून आपण व्यक्त करत असतो ती टेक्निक म्हणजे कोणती तर विचार करण्याची पद्धत आपण जर एखादा चित्रकलेला जर आपण हसवण्याचा प्रयत्न केला तर तो चित्र हसण्यामध्ये असेल आणि जर त्याला जर रडवण्याच्या कृतीमध्ये जर दाखवण्याचा आपण प्रयत्न केला तर रडलेलेली असंल का तर ह्याच्यामध्ये फक्त एक फक्त भावनेचाच प्रकार असतो आपली भावना कोणती का ही महत्त्वाची असती आपण चित्रकलेची स्टाईल ठरवताना नेमकी कोणती टेक्निक वापरायची कोणती नाही हे आपण ठरवली पाहिजे टेक्निक ही अगदी सोपी पद्धतीची असली पाहिजे आपण आपले चित्रकला काढताना एखादा ब बॉल बॅट चेंडू एखादा ज क्रिकेट जर सामना जर खेळायच ठरवलं असेल तर तिथं आपण त्याची स्टाईल बघण्याची पद्धत दिसण्याची स्टाईल हे ती सगळी आपण व्यवस्थित पद्धतीनं मांडता आली पाहिजे आपली चित्रकलेची स्टाईल ही नेहमी हाय लेव्हलचीच असली पाहिजे कारण की आपल्याला आवड ही उच्च दर्जेची असली पाहिजे चित्रकलेमध्ये आपण बॅट बॉल ग्लास सगळं दाखवलं पाहिजे आपण चित्रकला कशा पद्धतीनं आपण काढतो तर आपल्या भावना त्यामध्ये व्यक्त होत असतात आपला चित्र हा फुला फळांमधून व्यक्त होत असतो एखादा घर काढतो आपण त्याच्यामध्ये आपण घरामध्ये खिडकी बि आपल्या जीवनावश्यक वस्तू असतात त्यामध्ये आपण त्यात जपतो अशा प्रकारे आपण चित्रकलेची स्टाईल आणि टेक्निक ही चांगल्या प्रकारेच वापरली पाहिजे